हॅलो रेश्मा मी शरयू बोलत आहे मला आहे ना एक स्मार्टवॉच घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यात फोन आलेली कळावं आणि जेणेकरून त्याला गाणे पण यावं असं स्मार्टवॉच ऑनलाईन मला मागवायचं आहे